धावणं हे शरीरासाठी चांगलं आहे तर धावल्याने लोक तंदुरुस्त राहतील धावल्याने पोट नाही निघत धाव धावल्याने बॉडी मस्त बनून राहते धावल्याने धावणे हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे बॉ चांगलं धावल्याने थोडं बॉडी बनते थोडं पोट पण सा सेफ राहते धावणं हे शरीरासाठी खूप इंप खूप गरजेचं आहे